माझ्या मुलीचं लग्न ठरलं मग आम्ही कार्यालय वगैरे ठरवलं त्याच्यात पाण्याची व्यवस्था वगैरे होती सोय होती पण तरी पाण्याची कमतरता पडली किती पाणी साठवलं होतं त्यांनी पाणी ते तरीपण ते पाणी आम्हाला कमी पडल्यामुळे पाणी कमी पडल्यामुळे आम्हाला खूप खूप फजिती झाली आमची त्यामुळे आम्ही मग नगरपालिकेत जाऊन तिथे कंप्लेन्ट केली व त्यांनी एक टँकर पाठवलं मग त्या टँकरचं पाणी आल्यावर बाथरूममध्ये वगैरे सगळीकडे पाण्याचं सुविधा झाली व मग त्यामुळे आम्हाला पाणी व्यवस्थित मिळालं आणि पाणी नसल्यामुळे कूलर नाही चालू करता आला गरमीचे दिवस होते उन्हाळा होता भरपूर पाणी लं साठवून ठेवावं लागलं आमाला मग बाहेर कॅन बोलवल्या पाणी थंड पाण्याच्या कॅनापण बोलावल्या आणि व्यवस्थित त्यामुळे आमचं मग सोय झाली आणि आम्हाला पाण्याची कमतरता पडली नाही